ते फ्रूटवाल्याच्या तिथून बोलत आहे ना फ्रूटवाल्याच्या तिथं लागला ना मी सकाळी तुमच्या इथून फ्रूट नेले होते हो हो ते मी सकाळी अंगूर नेले होते शेप नेले होते केळं आंबे तर ते पूर्ण खराब निघाले मॅडम त्याच्यासाठी मी फोन केला होता हां हां हो त्याच्यासाठी अंगूर तर पूर्ण खराब झा आंबटच होते हो हो खराब झाले ना त्याच्यासाठी मला ते बदलून पाहिजे होते म्हणून मग हो तर तुमचं शॉप उघडं आहे का आता तर येतो मग मी बरं ते आंबे ए हे सगळं मी घेऊन येते मग कारण की अंगूर तर पूर्ण आंबटच होते सेब पण पूर्ण खराब होते झालेले आंबे पण पूर्ण खराब होते हां हां हो हो पूर्ण खराब झालेले होते हां हां हो कारणकी घरी येऊन ते पूर्ण काहीच कामात नाही पडलेली दोन तीन प्रकारचे फ्रुट घेतले सगळे खराब झालेले होते हो हां हां तेच ना कारणकी हां हां तर त्याच्यासाठी चेंज करून द्या किंवा मग बदलून दे हे करसान पैसे घेऊन घे ना

हॅलो

हो हो पपई तर पूर्णच खराब होती हां अननस पण आंबटच आहे हो ते जांभूळ तर पूर्ण खराब झालेले होते हां अंगूर तर पूर्ण आंबट होते म्हणून केळं तर बरं पिकलेलेच नव्हते सगळे कच्चेच दिलेले होते

संत्रं आंबट होते ना निघाले ना आंबट हां काय माहिती ते कसे होते तर तुमचे इथले एकही माल व्यवस्थित घरी आल्यावर निघाले नाही तिथं काही व्यवस्थित पाहिलं नाही मोसंबी तर वरून पिकलेले दिसतात पण आ काहीच एवढं व्यवस्थित नव्हते

म्हणून ते सगळं चेंज करून दे हां हां हो हो हो कारणकी मी सगळंच घेऊन येते उद्या हो हो हो हो हो हो हो